सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस सात मे दोन हजार तेवीस अकरा मे दोन हजार तेवीस बारा मे दोन हजार तेवीस